आत्ताच मी नवीन ईमेल आय डी घेतला आहे आणि मला आता तो पॅन कार्डवर अपडेट करणं खूप गरजेचं आहे नाही तर मला कर भरताना आणि बाकीच्या काही कामांना खूप त्रास होऊ शकतो आहे मला पॅन कार्डच्या पोर्टलवर जाऊन लॉग इन करतो ठीक आहे लॉग इन पेज दिसते इथं मला माझा पॅन कार्ड नंबर पासवर्ड आणि कॅपचा भरते बरं ठीक आहे भरतो इथे खूप पर्याय दिसत आहे पण मला प्रोफाईल अपडेट आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स शोधायचे आहे हां भेटलं आता पुढे जातो चला इथे माझा जुना ईमेल आय डी टाकायचा वाटतं आणि तो टाकूनमधून अपडेट करून नवीन अपडेट करतो बरं ठीक आहे टाकला जुना ईमेल आय डी आता पत्ता टाकायचा वाटतं बरं ठीक आहे टाकला पत्ता आता वेरीफिकेशन करावं लागेल बरं ठीक आहे काय इथं येईल ओ टी पी आला असेल ठीक आहे माझा ईमेल उघडून बघतो ओ टी पी आला आहे का नाही हा भेटला ओ टी पी हा पॅन कार्ड पोर्टलवर टाकतो बरं झाला एकदाचा माझा ईमेल आय डी अपडेट यार सोपी होती रे प्रक्रिया खूप आता माझा ईमेल ईमेल ॲड्रेसही माझा पॅन कार्डशी लिंक झाला ना वा बरं झालं अरं बरं झालं मी खूप लवकर करून घेतलो मला पॅन कार्डशी संबंधित कोणतीही माहिती आणि अलर्ट मला आलं माझ्या नवीन ईमेलवर येऊन जाईल आणि व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा हे खूप महत्त्वाचे होते बरं झालं मी लवकर करून घेतलं चल बंद करलो लॅपटॉप आता बस झालं